आमच्या क्षेत्रात पर्यटकांना भागाची माहिती देणारे सहल घडवणारे टूर गाईड आहेत आणि ते आम्हाला त्या त्या भागातील आलेल्या लोकांना इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये आणि आमच्या इथल्या लोकांना कन्नड सुद्धा खूप जास्त प्रमाणात येत असल्यामुळं ते वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांना माहिती देऊ शकतात